सर ईगलमधून बोलत आहे का सर हे माझं जेव्हा मी मला ते पार्सल मागवलं होते हे दोन घंटेच्या अगोदर ऑर्डर केली होती मी मी कल्पना बोलत आहे नाठी श्यामनगर सर मी हे जे पार्सल मागवलं होतं दोन घंटेच्या अगोदर हे पार्सल आलेलं आहे पण याच्यात पुरं म्हणजे शिळं अन्न म्हणजे जसा वास आल्यासारखं म्हणजे दोन दिवसाचं आहे की एक दिवसाचं आहे ते आम्हाला समजून नाही राहिलं पण हे पार्सल पाठवण्याची पद्धत आहे का सर हे पार्सल म्हणजे हे आमच्या घरचे वेटिंगवर थांबलेले आहे ना कारण जेवणा जेवणाचा टाईम झालेला आम्हाला रात्र पण झालेला आहे आम्ही बाहेर गाववरून आलेलो आहे तर इथं आम्ही दोन घंटा पासून वेट करत आहे ते तुम्ही हे अन्न जसं पाठवलेलं तर मग एक काम करा तुम्ही आमचे जे पैसे तुम्हाला दिले होते पार्सलचे ते पैसे वापस करा नाहीतर मग हे आम्हाला ताजंवालं पार्सल पाठवून द्या ते बस दहा पंधरा मिनिटात पाठवून द्या ठीक आहे